मी वर्धेला राहत असतो वर्धेच्या क्रीडा स्टेडियमवर क्रीडांगणावर मैदानामध्ये क्रीडा स्पर्धा भरवण्यासाठी वे वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध आहेत जसे फुटबॉलसाठी स्पेशल असे ग्राउंड व ग्रास उपलब्ध आहे त्यानंतर रनिंगसाठी एक मातीचा म्हणजे मातीचा असा ट्रॅक हे आहे ट्रॅक बनवलेला आहे ज्यावर मैदानाबद्दल आपली मैदानाबद्दल मैदानाशी आपली नाळ जुळून राहते त्यानंतर लाईट्स उपलब्ध आहेत विविध स् क्रीडा स्पर्धांचे तिथे आयोजन केले जाते इत्यादी गोष्टींचा त्यामध्ये समावेश आहे